सुरुवातीला जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलं तर आपल्याला खूप सारे पेशंट वगैरे दिसत असतात त्यात नर्सिंग वगैरे मोठी असतात तिथं आपण जर आपल्याला काही हातापायला पायाला वगैरे ॲक्सिडेंट वगैरे इतर काही जर गोष्टी जर झाल्या तर ऑपरेशन थेटरमध्ये सुद्धा वगैरे नेतात आपल्याला आय सी यूमध्ये ऑपरेशन होतात डॉक्टर्स लोक आपले खूप केअर वगैरे करतात त्यानंतर ऑपरेशन करतात नर्सिंग पण आप नर्सिंगच्या नर्सिंग करणाऱ्या मुली ज्या असतात आपली पण पेशंटची खूप देखभाल करत असतात आपल्याला ऑपरेशन वगैरे करायच्या आधी एम आर सी टी स्कॅन एक्सरे वगैरे हाता पायाचा काढावं लागतात त्यामधून पण आपल्याला मग आपले रिपोर्ट्स वगैरे येतात रिपोर्ट्स वगैरे आल्याने आल्यानंतर डॉक्टर्स आपले वक रिपोर्ट्स वगैरे बघतात त्यानंतर आपला उपचार केला जातो उपचार केल्यानंतर आपलं ऑपरेशन केलं जातं ऑपरेशन केल्यानंतर आपली देखभाल केल्या जातात देखभाल केल्यानंतर गोळ्या वगैरे हे ते लिहून दिल्या जातात त्यानंतर आपण जर घरी पण गेलो आणखी काही अडचण पडली तर डॉक्टरसोबत आपण बोलू शकतो आणखी काही जर आपल्याला डॉक्टर छोट्या मोठ्या स्कीनचा वगैरे प्रॉब्लेम जर पडला तर स्कीन डॉक्टर सुद्धा असतात तिथे हड्डीचा वगैरे डॉक्टर असतात डोक्याचा डॉक्टर डॉक्टर ब्रेनचा हार्टचा वगैरे डॉक्टर असतात पायांसाठी ही तर गोष्टी सर्व गोष्टीसाठी तिथं डॉक्टर असतात तिथे